मी पवनार गावात राहतो पवनार गावामध्ये खूप सुंदर पर्यटन आहेत या गावामध्ये खूप खूप खूप मंदिर वगैरे आहेत या गावामध्ये बारा फरवरीला यात्रा भरत असते या यात्रेसाठी खूप दुकाने असतात खूप लोकांसाठी जे काही सामान लागतं ते राहत असतात आणि पावसाळ्यामध्ये नदी नदीला खूप सुंदर पाणी येत असतात आणि त्यानंतर आश्रमसुद्धा आहेत विनोबा भाव्यांचं यामध्ये दूर दूर या इथे पर्यटनासाठी येत असतात आणि यामध्ये स्वच्छता पवनार गावामध्ये स्वच्छता आहेत आणि नदी आहे मुळे मंदिरामुळे एक मोठ्ठं स्थान पर्यटनासाठी आहेत दूरदूरचे यामध्ये येत असतात आणि दर्शन घेत असतात की आणि आनंद हो आनंद घेत असतात आणि यामध्ये मंदिर मंदिर खूप मोठे मोठे आहेत पाणी वगैरे छान आहेत यानंतर बाकीचे आकर्षित होत असतात आणि येत असतात यानंतर इथे झाड वगैरे खूप सुंदर आहेत आणि आश्रम असं आश्रम आहे यामध्ये गाय वगैरे सगळं आहेत व्यवस्थित लॅब्ररीसुद्धा आहे पुस्तकंसुद्धा मिळत असतात यामध्ये तिथे खूप दूरदूरचे असतात आणि तिथे रा स्थानसुद्धा छान आहेत आणि स्वच्छता आहेत पाणी वगैरे छान आहेत